मुळात महाराष्ट्रच हा सुसंस्कृत आहे आणि महत्त्वाची गोष्ट जेवढे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्याची खूप पडझड झालेली आहे ती आपल्याला पडझड व्यवस्थित करून दुरुस्त करता येते आणि महत्त्वाची गोष्ट तिथं जाताना किंवा येताना शक्यतो प्लास्टिकचा हा वापर टाळला पाहिजे कारण आपल्या महाराजांनी जी किल्ले केलेले आहेत त्या किल्ल्यांची पाहिजे तशी स्वच्छता ह्या प्लास्टिकच्या गोष्टीमुळं होत नाही लोक पाल प्लास्टिकच्या बाटल्या त्याच्यानंतर आपले काचाचे बॉटल्स वगैरे कोल्ड्रिंक्स वगैरे घेतात पितात आणि तसेच त्या किल्ल्यामध्ये तसेच टाकून देतात त्याच्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी बांधलेली किल्ले आहेत गडकिल्ले त्याची त्या पद्धतीनं स्वच्छता राहत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या संस्कृतीला कुठंतरी गालबोट लागल्यासारखं होतं आणि महत्त्वाची गोष्टी एक आहे महाराजांच्या किल्ल्यापासून आपल्याला खूप असं सुसंस्कृतपणा त्याचा महाराजांनी जो वारसा जपलेला आहे तो आपल्याला पुढं नेता येतो आणि महाराजांचं एक पद्धतीने जो महाराजांनी आपल्याला धडा शिकवलेला आहे त्याचीही आपल्याला बरेचचं ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होतो परंतु आपण त्या संस्कृतीकडं स्वच्छतेच्या दृष्टींनं आपण बघतच नाही आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की आपल्याला संस्कृती जतन करताना आपण स्वतःपासून जर सुरूवात केली तरच आपण करू शकतो तो करू शकतो हे करू शकतो आपण याच्या त्याच्याकडं बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतःपासून जर सुरूवात केली तर आपली गुड गडकिल्ल्यांची आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही चांगल्या पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण जपू शकतो